भारतातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात मी राहतो आहे आणि विशेषतः वऱ्हाडात राहतो आहे तर महाराष्ट्राची एक विशेष संस्कृती आहे त्याची तुलना करणं तसं मला कठीण वाटते परंतु बाकी राज्याशी तुलना काही पाहतात साम्य स्थळं तर बरीचशी आहेत पण विशेषतः जे फरक आहेत ते तर नमूद करणं मला जास्त आवडेल आहे मग तो गणेश कोणत्या पद्धतीने साजरा केला जातो त्यांचे मोदक कुठले असावेत काय असावेत हे तर आहेतच परंतु विशेषत्वाने पंढरीची उल्लेख करणं मला आवडेल आमचं जर जननी म्हटलं तर जगदंबा आणि दैवत म्हटलं तर आमचे एक विठ्ठल रुक्माई त्या विठ्ठल रुक्माईसाठी गावागावातून जी वारी आहे ते भक्त आहे वारकरी आहेत इथं महिनोनमहिने पैदल चालवूनसुद्धा त्यांच्या प्रकृती ठणठणीत राहतात आहे विठ्ठल नामामध्येच एक असं विशेष टाकलं आहे का जो उच्चार करताना हृदयावर होणारा परिणाम आणि हृदयाचं एकंदरीतच वर्क किंवा कार्य सुधारतं असं सगळ्यांना अनुभव आलेला आहे हे व वैशिष्ट्यपूर्ण मग सांगायला आवडेल मला आणि काय द्यायचं घ्यायचं नाही तर माणसाला काय देता येईल ते द्यायचं अशी एक परंपरा महाराष्ट्राला एक मोठी परंपरा लाभलेली आहेत ज्ञानदेवापासून त तुकाराम नामदेव मग वेगवेगळ्या समाजातली गोरा कुंभार असो सांवता माळी असो असे वेगवेगळ्या संतांच्यामधून जे काहीतरी प्रबोधन झालेलं आहे डॉक्टर आंबेडकरसारखं भारतरत्न इथे जन्माला आले शिवाजी महाराजांची शिकवण तर आम्हाला अविस्मरणीयच आहेत अशा प्रकार एक योद्धा द्रष्टा राजा दुसऱ्या राज्यात झालेला नाही त्याचं एक विशेष असं आम्हाला स्वाभिमान आहे तेव्हा इथे ते देवाण संबंधित मला वाटतं इथं थांबलेलं योग्य राहील